पशुसवर्धन सा एक चांगला उपक्रमए ज्याच्यामदे गाई मेंडी वेकरी बकरी कोंबडी हे आपन संचा संवर्धन करू शकतो त्यामदे सगळ्यात उत्तम असे गाय गाय पाळणं हे गाय पाळणं हे मु मुख्यतः एक चांगलं उपयुक्त असे गोष्ट गोष्ट आय त्याच्यामदे प्रॉब्लेम त्याच्यामदे एक च चांगलं म्हणजे असं काय गाईचा उपयोग हा त्याच्या दुधा द दुधापासून अनेक पदार्थ बनवता येतात तशेच त्याच्या मिळाल्या शे श्रेणापासूनही खत तयार होते त्याच्यामदे प्राणी त्याच्यामदे अजूनही अजूनही त्याच्यावर याच्या जल्माला येणाऱ्या त्याच्या वासरापासून या वासरासून बैल किंवा ते नांगसाठी उपयुक्त उपयोगाला येतात तशे आता दु दूध दूध दूध तर राहायचं त्याच्यामुळे पनीर दूध व्यवसाय झालं दूध व्यवसाय त्या चालू करता येतो त्यामुळे उत्पन्नही मिळते त्याच्या गोमूद्रही ते वापरण्यात येतात जे पूजा पूजापाठ वगैरे करन्या त्यासाठी गोमूद्र वापरलं जातं अ अजूनही त्याचे पाकळचे फायदे गाडीमदे अजून शे शेनाचे दिवे हे बनवले जातात त्याच्याप्रकारे त्या गोबर गोबर खार गॅ गॅस प्रक्रिया पन निर्मा निर्माण केली जाते त्याच्या त्यामुळे गॅ गॅस आता हात गरजेचा विषय तर तो एक उपयुक्त आता गावा खेड्यामदे पन पोचलेलंय त्याच्यामदे त्यामुळे गाय एकदम उपयुक्त असे